महाराष्ट्राच्या पश्चिम घाटाच्या बाजूला पश्चिमेच्या बाजूला महाराष्ट्राच्या जो आहे भला मोठा सह्याद्री त्या सह्याद्रीच्यामधे सह्याद्रीच्याकडे कडेखांद्यावरती अनेक ठिकाणी अशा प्रकारचे उपक्रम चालतात ज्याच्यामध्ये ज्यांना साहसी खेळात भाग घ्यायची इच्छा आहे आवड आहे त्या लोकांना अशा ठिकाणी जाऊन अशा प्रकारचे उपक्रम पाहता येतात अनुभव घेता येतो आणि इथे विशेष गोष्ट म्हणजे अनेक ठिकाणी यासाठी तज्ज्ञ मंडळी मार्गदर्शन करायला नेहमी उपलब्ध असतात म्हणजे हे धाडस धाडसाचं आनंदही घेता येतो याच्यामधून आणि त्याच्या बरोबरीनं स्वतःच्या सुरक्षेचाही बंदोबस्त व्यवस्थितप्रमाणे केलेला असतो